लहान मुलांकडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे कारण लहान मुलांना थंडीपासून पावसापासून उन्हापासून खूप संरक्षण देणे जरूरी आहे कारण यामुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो किंवा धूळ आहे धुळीची अॅलर्जी असते किंवा त्यांच्या खानपानावर लक्ष देणे यामुळे ते आजारी पडू शकतात तर लहान मुंच्या स्वास्थ्याकडे लक्ष देणे अत्यंत जरूरी आहे आणि त्यांची काळजी घेणे खूप गरजेचे आहे